नव्याण्णव हजार एकशे पंचेचाळीस दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे तेरा पाचशे त्र्याऐंशी सहा हजार सातशे एक्क्याण्णव आठ लाख पाच हजार सातशे तेवीस